माझं व्यक्तिगत ध्येय म्हनजे मला सीए करायचंय तर मी आता ग्रॅज्युएशन केलंय बीकॉममधून त्यानंतर मी सीएकडे प्रॅक्टिस करतेय सध्या तर सहा महिने झाले मला प्रॅक्टिस करून सीए हे असं आहे की ज्याच्यामधे आपन कितीही शिकलं अख्खं आयुष्य जरी आपलं शिकण्यात गेलं तरी कमीचंय त्याच्यामधे सीए म्हनजे चार्टर्ड अकाऊंटंट तर त्याच्यामधे आपण कंपनीचे ऑडिट करतो त्यानंतर आपन इन्कम टॅक्स रिटर्न भरतो दरवर्षी जी एस टी असतं प्रत्येक याला जी एस टी नंबर असतो तो चार्टर अकाऊंटं अकाऊंटंटकडनंच न्यावा लागतो मी आता मे महिन्यामधे एनट्रनशिप देणार आहे ती दिली त्याच्यानंतर मग पुण्याला चार वर्ष मी क्लासेस करेल त्यानंतर माझे बाबा त्यांनी मला सांगितलं होतं जसं आम्ही लहान होतो तर बाबांकडे पैसे नव्हते राहात ना तर ते म्हणजे याला त्याला उधार मागून करायचे माझ्या बाबांनी मला सांगितलं की खूप जेव्हा आपण पैसे कमवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते त्यामुळे मी जे काही आहे बाबाच मोटीवेट करतात